आधी नाही का आम्ही दोन हजार चारमध्ये नाही का बाई इथं राहिलेलो होतो तर एकही नाही का इकडं संडास नाही होता काही नाही होता आमच्या मौल्यात कोणाच्याच घरी नव्हती मा संडास न पंडास ओ आम्ही तिथं रहात होतो तर का करते रात एकारी आपल्या बाई आईच्या जातीले कुठं जाते मग म्हणून मग नाही का माझ्या घरी का केलं पाचशे रुपयाचा संडास बांधला हं दोन हजार चारमध्ये पाचशे रुपयेचा संडास बनला तोच आमच्या घरी आता आहे मग संडासनं मग आमच्यामुळं सगळ्याच्या घरी एक एक सगळ्या बांधलं आणि चांगलं नाही वाटत नं बिचारे पहिले कसं आहे बाहेर होतं तर तिकडं गोदरी होती तर जाय लोकं सारे माणसं आणि कुंनंसं हे न तेन सारेच्या सारे तिकडंशी येते चांगलं वाटते आहे का बुकरं न डकरं मग आम्ही कुठं जाता बायाचे जात म्हणून आम्ही नाही का संडासले तिकडं जात आमचा बंदच झालं बापा आम्ही बरं झालं संडास बांधलं तर आपल्या घरी राहिलं तर टेन्शन नाही रहात केव्हाही जाते मज मग केव्हाही येते मग का करते मग सगळ्याच्याच घरी बांधले आणि चांगलं वाटते का आपल्या घरी संडास नसलं तर